हां बोल ना मित्रा मस्त आहे तू कसा आहे अरे आय पी एल चालू होईल आता हा हा बावीस मार्च रोजी हो हो हो

हो हो तू कोणता फॅन आहे हां का हो आपण कट्टर समर्थक आहे सी एस केचे हा हा मी सांगतो न तुला सी एस केच जिंकणार आहे कारण की सी एस केमध्ये बाब्बा एवढे भारीभारी प्लेयर त्यांनी घेतलेत आपलं थाला तर पहिलाच आहे तिथं जड्डू आहे

चालला नाही चालला ते नाही पण धोनी हा कॅप्टन आहे हा तो माइंड माश्टर आहे तो सगळ्यांना घेऊन चालणार म्हणजे त्यांनी जो माइंड लावला तो तस्साच बरोबर करतो आहे

आणि रचिन रवींद्र हा एवढा भारी प्लेयर आहे नं आमच्याकडं तो तर खेळणारच अरे त्याचा तो विजयी होतो माहिती ना तो जास्त नाही खेळणार मला तर वाट मुंबई इंडियनमध्ये काही नाही रे एवढं खास आमची सी एस केच भारी

रोहित श काय बोलतोय हां हां बरोबर हां ते पण एक आहे हां पण माझंही आसं होतं राव कारण की सी एस के आपल्यावर चालायला एवढे जण मानत आहेत नं त्याच्यामुळं चेन्नईमध्ये त्याचे मोठे मोठे बॅनर लावतात त्याला सगळे जण गुरू मानतात क्रिकेटचे त्याचा पिच्चर निघालाय एमएस धोनी हो अरे ठीक आहे मी काय बोलतो ठीक आहे आता जे आहे बघू आता आपण मॅच बघू मगच कळेल कोण काय आणि कोण काय नाही ते ठीक आहे हो हो हो ठीक आहे मग आपण आता एक काम करू बावीस तारखेला आपली मॅच होईल ना आर सी बी आणि सी एस केएची सी एस केची आपण दोघं संगतीत बसू आणि मॅच बघू ओके हां ठीक ठीक